हा बोला ना आपल्याला सगळं सामान म्हणजे आपण खाण्यापिण्याचं सामान घेऊन जाऊ ना जसं जेवण सगळ्यांना सांगा की आपण सगळे आपले आपले डबे घेतील सोबत ते आता आपल्या इच्छेनी काय ते त्यांना बनवायचं फक्त नॉनव्हेज सोडून सगळं काही चालेल आणि हो हा पाण्याची कॅन वगैरे पय आधी तर सगळे किती लोक येतात ते बघायचं आहे ना किती आहेत तर लोक आपल्या सोसायटीमधून येणारे किती फॅमेली येत आहेत पंधरा वीस लोक आहेत तर त्याच्यासाठी आपल्याला काही बस वगैरे बुक करायची की ते येतील स्वतः आपल्या गाडीने येतील तर किती किती आपल्याला ब् जमा करायचे आहेत पैसे हा एका जणाकडून एका फॅमिली करून आपण कमीत कमी म्हणजे हो पाचशे हजार रुपये घ्यायचे पाचशे सातशे रुपये घ्यायचे हो पाचशे सातशे रुपये तर त्यामुळे आपला गाडीच्या पण बजट होऊन जाईल त्याच्यामध्ये आणि आपण आपल्याकडनं म्हणजे जसं काय म्हणतात थोडंसं स्नॅक्स वगैरे आणि थोडा नाश्टा वगैरे घेऊन टाकू आपण खाण्याकरिता मुलं वगैरे राहतील तर

हा ते सगळं असं घेऊ ना आपण हा तर फक्त आपल्याला स्वामीनारायण मंदिर उ अच बघायचं आहे की अजून कुठे जायचं आहे

हो तर चटई चटई वगैरे घेऊ आपण सोबत

आणखी पाण्याची कॅन वगैरे सोबतच घेऊ आणि हो सगळ्यांना म्हणजे हा बोला हो कॅमेरा वगैरे घेऊन जाऊ ना फोटो वगैरे काढणं म्हणजे काढू देतात तिथे फोटो वगैरे हो तर घेऊन जाऊ आपण कॅमेरा हो हा हो नाही नाही सूट सांगायचं म्हणजे जीन्स वगैरे नाही चालत ना तिथे जीन्स वगैरे घालता येत नाही किंवा छोटे कपडे वगैरे घालता येत नाही तर भरपूर म्हणजे सूट वगैरे हो ओके हो हो सांगा तुम्ही आणि कधी कधी जायचं आहे तसं सहा सातला ना ठीक आहे मग तुम्ही सोसायटीमध्ये नोटीस लावून द्या हा आणि सांगा सगळ्यांना की लवकरात लवकर तुम्ही कलेक्शन करा बाबा मग आपण गाडी वगैरे बुक करायला बरं होईल ना ठीक आहे मग ठीक आहे हो हो सांगा सांगा